भारतातील सध्या रोजगाराची स्थिती ही पहिल्यापेक्षा थोडीशी सुधारलेली आहे आता सध्या भाजपचं सरकार असल्यामुळे रोजगार स्थिती हळूहळू बदलत आहे चांगली होत आहे ती पहिल्यापेक्षा आणि आधी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा खूप वाईट परिस्थिती होती रोजगाराची तरुण मुलं चांगल्या डिग्र्या मिळवून चांगलं शिक्षण मिळूनही त्यांना नोकरी लागत नव्हती आणि धंद्याकडे वळण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नव्हते त्यामुळं गरीब परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावीच लागत होती पण आता ही परिस्थिती बदलत आहे मोदी सरकार किंवा भाजप सरकार हे आता नवीन नवीन रोजगाराची नवीन नवीन गोष्टी आपल्या तरुणांना किंवा बेरोजगार तरुणांना ते उपलब्ध करून देत आहेत त्यामुळं रोजगाराची स्थिती आता पहिल्यापेक्षा थोडीशी सुधारलेली आहे आणि येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये अजून प्रगती बघायला मिळेल आणि अजून रोजगाराची स्थिती खूप चांगली होईल अशी माझी आशा आणि अपेक्षा दोन्ही पण आहेत